चित्रकला सुरू करण्यासाठी मला जो कारागिरीचा गुण आहे माझ्या अंगातला माझ्या वडलांचा जे फर्निचरचा व्यवसाय तर त्या व्यवसायामुळे कार्विंगची कामं करण्यासाठी मला कारागिरीचा साठी त्याच्यातले रेखीव काम करण्यासाठी मला आकृती काढणं आवश्यक होती त्या त्याची ओढ म्हणून चित्रकला हा व्यवसायाकडे मला वळण्याचा मार्ग मला मिळाला असा की मला मूर्तिकला करण्यामधे खूप इंट्रेस्ट लाकडी कारागिरीमध्ये कार्विंग करण्यासाठी मला खूप इंट्रेस्ट लहानपणापासून परंतु ते कंप्लीट करण्यासाठी चित्रकला हा व्यवसाय व्यवसाय म्हणजे या व्यवसायाला चित्रकलेचा गुण असणं खूप आवश्यक होतं त्या कारणामुळे मी चित्रकला व्यवसायाकडे चित्रकला करण्यासाठी मी प्रेरणा मला ती मिळाली समजा मला हे करणं आवश्यक आहे मूर्त्या तयार करण्यासाठी पहिले रेखीव काम करण्यासाठी चित्रकलेचा अभ्यास असणं आवश्यक होतं त्येच्यासाठी मला ते चित्रकला व्यवसायाकडे विषयाकडे वळलो आणि काळानुसार त्याचा विषय असा होत गेला की मी विकसित होत गेलो त्याच्यामध्ये आणि बढियापैकी एक चित्रकार तयार झालो माझ्या जीवनातला आणि त्याच्यात बऱ्याचशा वेळी लाकडी मूर्ती मी तयार करून ठेवलेल्या आहेत चित्रकलेच्या व्यवसायामुळे गुणामुळे आणि त्याच